जेव्हा आम्ही आमच्या शेतामध्ये जातो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की आपण आपल्या शेतामध्ये काम करतो आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला खूप घाम येतो पण शेतात काम करत असताना आपल्या अंगाची खूप हालचाल होते त्यामुळे आपल्या तब्येतीचा दृष्टीने शेतीचा कस पण खूप चांगला असतो शेतामध्ये काम केले पाहिजेत काही लोकांना शेतीचा काहीच अनुभव नसतो पण माल विकत घेताना कमी करा म्हणतात त्यांना जर शेतीमध्ये काम करायला आणलं तर त्यांना कळेल की काय कसं आहे या जमिनीत त्याच्यामुळे शेतीत आमचा आम्ही जेव्हा शेतात जेव्हा काम असतो तेव्हा सकाळी सहाला जातो आणि आम्हाला संध्याकाळ डायरेक सातला डायरेक घरी यावे लागते खूप रानात काम असते पण ते काम झाल्यानंतर आनंदाने झोप लागते त्याच्यामुळे आम्हाला शेती करायला काहीच वाटत नाही आणि आम्हाला तब्येतीसाठी शेती ही खूप चांगल्या पद्धतीनं वाटते शेती एकमेव अशी गोष्ट आहे की जमिनीत घालायचं आणि पीक काढायचं म्हणजे कोणच एवढं निर्भिडपणे हात उचलू शकत नाही त्यामुळे शेती ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वाटते आणि आमचे शेतीत मन रमते एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद